आमच्या परिससरात भरपूर महाविद्यालये आहेत जसं कॉलेज आहे दाते कॉलेज आहे जगदंबा ज्युनियर कॉलेज आहे पीपल्स कॉलेज आहे त्यानंतर महात्मा सावित्रीबाई फुले कॉलेज आहे एम एस डबल्यू कॉलेज असे भरपूर कॉलेजेस आहे तर तिथे परिवारातील तर बरेच जणांनी शिक्षण घेतलेलं आहे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेतलेलं आहे आणि जसं आता दाते कॉलेजला आहे तर तिथं संगीतचा अभ्यास जास्तीत जास्त ते करत आहे लोक आणि तिथे चांगलं कॉलेज आहे ते